खूप मोठाचा खूप जोराचा पाऊस येतो आहे खूप खराब हवामान आहे खूप वादळ सुटलेलं आहे खूप विजा कडकडत आहे झाडं पडलेले आहे तर अशा टायमाला तुम्ही ऑर्डर घेता का घेता का कारण मी दीपाली बोलते आहे मला ना पिझ्झा आणि बर्गर ऑर्डर करायचा आहे तुम्ही रेस् रुपम रेस्टॉरंटमधून सर बोलता का ओके तर सर मला सुनील सर मला तुमच्याकडून ऑर्डर करायची होती पिझ्झा आणि बर्गर तर तुम्ही आता ॲक्चुअली असं आहे की भरपूर पाऊस आहे आणि वादळ सुटलेलं आमच्या इकडे आणि विजा पण सुद्धा कडकडत आहे हवा धुंद पण आहे तर तुम्ही अश्या टायमाला मला हे पिझ्झा आणि बर्गर ऑर्डर करू शकता का कारण मी हं जे काही तुमचे जे पैसे होतील किंवा डिलेव्हरी बॉयचे जे काही चार्जेस लागतील मी ते तुम्हाला ऑनलाईन पेड केल करेल किंवा कॅश पेमेंट करू शकते सर तर तुम्ही अशा या अशा सिच्युएशनमध्ये तुम्ही आम्हाला डिलेवरी देऊ शकता का घरपोच पिझ्झा आणि बर्गर तर ते म्हणत् तर सुनिल सर म्हणतात की स् मॅम आम्ही ठीक आहे तुम्हाला ऑर्डर देऊ शकते तुमचं काय काय ऑर्डर आहे पिझ्झा आणि बर्गर ओके ठीक आहे मी ते तुम्हाला डिलेवरी बॉयच्या हाताने पाठवील फक्त एवढंच आहे की ती जी डिलेव्हरी आहे ती पंधरा मिनिटाची जी आहे ती तुम्हाला मिनिमम एका तासामध्ये मी पोहोचवू शकते डिलिव्हरी बॉयच्या हाताने तर तुम्हाला थोडा फार खूप जा वेट करावं लागेल असं नाही की तुम्हाला पंधरा मिनिटाचे तुम्हाला पंधरा पंधरा मिनिटामध्ये तुम्हाला अर्जंट हवे आणि पंधरा मिनिटात तुम्हाला ते डिलिव्हरी होणार सर मॅम किंवा आम्ही ते डिलेव्हरी करू शकणार नाही पंधरा मिनिटात किंवा वीस मिनिटामध्ये मिनीमम एक तास ते दीड तास तुम्हाला लागेल तर तुम्ही थांबायला तयार असाल तर आम्ही ते डिलिव्हर करू शकते ठीक आहे चालेल तुम मला काही प्रॉब्लेम नाही एक तास एक किंवा दीड तास जरी लागेल तरी चालेल पण त्या डिलिव्हरी बॉयला सांगा डिलिव्हर करायला माझी जी ऑर्डर केलेलं आहे ते त्याला सावकाश यायला सांगा कारण की वादळ हवामान जे आहे खूप चेंजेस झालेलं आहे खूप जोराचा पाऊस पडतोय विजा पण सुद्धा कडकडत आहे तर त्याला सावकाशपणे यायला सांगा काही खूप घाई करायला नको सांगा ओके